महाराष्ट्र राज्य हे एक आधुनिक राष्ट्र झालेले आहे कारण प्रचंड प्रकारे आधुनिकीकरण झालेलं आहे आता महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आधुनिकरण केलेलं आहे जसं की मेट्रो बनवलेले आहेत आपले जे आधीचे रेल्वे होते त्यामध्ये काही आधुनिक सुविधा तयार केलेल्या आहेत आधी तिकिट हे आपल्याला नॉर्मली मिळायचे म्हणजे एखादा पर्सन आपल्याला तिकीट काढून द्यायचा आता आपण ऑनलाईनसुद्धा तिकीट बुक करू शकतो आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर आधी लोक पायी जायचे बैलगाडीच्या साह्याने जायचे परण आ आता बघितलं तर आपल्याकडे विमानाची सुविधा आहे बसची सुविधा आहे ज्यामुळे जीवन हे सोईस्कर झालेले आहे किंबहुना आपण असं म्हणू शकतो की आपण आप आपल्या राहायच्या जागेला आपल्या गावाला आपल्या शहराला आपण आधुनिक प्रकारे सजवलेच आहे जसं की बघितले आता एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असलं तर प्रचंड गर्दी असायची ती गर्डि गर्दी जर आपल्याला सोडून जायचं असलं तर दुसरा काही पर्याय नसायचं पण आता आपले वेगवेगळे फ्लायओव्हर बनवले त्यामुळे आपण गर्दीला सोडून कमी वेळात आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचू शकतो